मला कविता लिहायला खूपच आवडतात तर माझी एक घट्ट मैत्रीण होती तिचा वाढदिवस आलेला आणि मला काहीच कळत नव्हतं की तिला मी कोणती अशी भेट देऊ की तिला ते खूप आवडेल त्यामुळे मी माझ्या मनातली जे भावना आहे त्यावर रूपांतर करून तिला छो छोटीशी कविता तिच्याबद्दल लिहिली आणि ते तिच्या वाढदिवसाला मी तिला भेट म्हणून दिली आणि तिला ती खूपच आवडली ती त्याबद्दल खूप भावूक झाली कारण आम्ही लहानपणापासून एकत्र आहे एकदम घट्ट मैत्रिणी असल्यामुळे माझ्या ज्या पण भावना होत्या त्या तिच्या माझ्या गद्याप्रमाणे तिच्याकडे ती सोत उघडली गेली ते तिला खूपच आवडले आणि आमची ही घट्ट मैत्रिणीचे रुपांतर म्हणजे ह्या गद्यामध्ये झाले आणि त्यामुळे तिने तिला ती तिने हे व्यक्त केलं की तिला ही जी क कविता आहे ती खूप आवडली तर आहे आणि ती एकदमच मनातली जी गोष्ट आहे जी तिच्या पण मनात आहे आणि माझ्यासुद्धा मनात आहे अशी गोष्ट आमच्या दोघींकडे हे आले आणि आम्हाला तो दिवस आणि तो ती भेट खूपच आवडली